हॅलो गुड इव्हनिंग

मला महाराष्ट्रीयनमध्ये डिशेस म्हणजे पाहिजे होते ऑडर करायला कोणती फेमस डिशेस आहेत आणि खूप लजीज लागतात ते डिशेस मला तुम्ही स सजेस्ट करू शकतात का हो आम्ही टुरिस्टला आलो आहे आम्हाला जाणून घ्यायचं आहे की महाराष्ट्रामध्ये असे केव डिशेस आहेत ते आम्हाला टेस्ट करायचे आहे म्हणून आम्ही इकडे टुरिस्ट म्हणून आलेलो आहे तुम्ही मला एक एक करून सांगू शकाल का मी तुमचा जास्त वेळ घेत नाही सॉरी मला तुम्ही स्पायसीमध्ये काहीतरी डिशेस सांगा जे महाराष्ट्रामध्ये फेमस आहेत आणि ब्रेकफासमध्ये आम्ही काय ऑडर करू शकतो इंडियन डिश आणि ती अशी कशी असते टेस्टमध्ये तुम्ही सांगू शकाल का ओके अजून काय गोडमध्ये काय तुम्ही करतात इन महाराष्ट्रामध्ये आम्ही टेस्ट करू शकतो ते अच्छा अजून काय अजून खीरमध्ये जास्त काँटिटीमध्ये श शु शुगर असतं का की गूळ घालतो आपण अच्छा दोन्हीमध्ये भेटू शकते का आम्हाला ऑडर केल्यावर चालेल चालेल आणि आम्हाला तुम्ही सांगू शकाल का स्पायसीमध्ये अजून काय डिशेस आहेत अजून काय म्हणजे ह्याच्यामध्ये की आम्हाला म्हणजे जास्त स्पायसी म्हणजे असं लिमिटेड असायला पाहिजे कचोरी ओके ओके त्याची अशी कॉलिटी बरी असते म्हणजे सव करताना अशी क्वांटिटी मस्त असते ओके चालेल तर थँक्यू तुम्ही एवढी इन्फॉमेशन आम्हाला सांगितल्याबद्दल आम्हाला मी टुरिजम आहोत आम्ही आलेलो आहोत आम्हाला ऑर्डर करायची आणि स्पेशली महाराष्ट्रन फ्रूड ट्राय करायचं आहे कारण आम्ही आलेलो आहे तो थँक्यू फॉ गायडन्स थँक्यू मॅम